मला बऱ्याचदा हा प्रश्न विचारला गेला होता तेव्हा मी या प्रश्नाला उत्तर नाही असे म्हणून दिले होते पण जेव्हा मला सायबर फसवणुकीची संकल्पना समजली तेव्हापासून हा प्रश्न मला कधी विचारला गेला तर मी या प्रश्नाचे उत्तर नॉट एट म्हणजे अजूनपर्यंत तरी नाही अशी द्यायला सुरुवात केली कारण की सायबर फसवणुकीची संकल्पना जाणून घेणं एक थोडं आव्हानच असल्यासारखं मला वाटतं या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी बऱ्याच युक्त्या आपण वापरू शकतो जसे की सुरक्षित पासवर्डचा वापर करावा किंवा नियमित सॉफ्टवेअर अपडेट्स करणे संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवणे अनोळखी लिंक्स किंवा वेबसाईट क्लिक करू नये किंवा जेव्हा आपण अनोळखी लिंक किंवा वेक्स वेबसाईट ओपन करतो तेव्हा तिथे ॲक्सेप्ट कुकीज म्हणजे त्यांचे काही थोडेफार नोटिफिकेशन्स असतात जे आपल्याला आधी आपण त्यांना परमिशन ऑलो करावी लागते त्यानंतरच ते आपण मग त्या वेबसाईट्स यूज करू शकतो अगदीच जर ते गरजेचे नसेल तर त्या अशा लिंक आपण ओपन न केला अग तर अगदीच उत्तम होईल तसेच आज आजकालच्या काळात इंटरनेट म्हटलं की आपल्याला सगळंच मिळून जातो तर अशावेळी विश्वासू स्रोतांकडून किंवा लिंकवरूनच आपल्याला जी माहिती आहे ती उपलब्ध करून घ्यावी असे असे के केले तर अगदीच उत्तम होईल तसेच बाकीच्या जर बाबतीत बघायला गेलं तर सायबर फसवणूक किंवा सायबर छळ का आणि कसे घडतात याब याबद्दल असंख्य तज्ज्ञांनी यापूर्वी विश्लेषण केली आहेत विविधांगी कारणे या तज्ज्ञांनी अधोरेखीत केली आहेत इशारे दिले आहेत या का यापैकी काही मुद्दे मांडताना प्राध्यापक ली यांनी दोन मुद्द्यांवर भर दिला होता ते म्हणजे एखाद्या व्यक्तीचे ज्ञान माहिती आणि ते व्यक्ती सायबर गुन्ह्याचा बळी ठरण्याची शक्यता याचा एकमेकांशी अर्थार्थी काही संबंध नाही हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा म्हणजे सायबर फसवणुकीच्या छळाच्या घटनांचे बळी ठरणारे लोक येन केन प्रका प्रकारेण फसवणूक ओढवून घेत असतात असा त्यांचा दुसरा मुद्दा होता हे दोन महत्त्वाचे मुद्दे प्राध्यापक ली यांनी पुढे मांडले होते सायबर फसवणुकीच्या संदर्भांबाबत मग ते मग कधी ते घरबसल्या विनाकष्ट पैसा मिळवण्याचे लॉट्री जिंकण्याचे एखादी गाडी किंवा महागडी वस्तू फक्त स्वप्नातच शक्य आहे असा महागडा प्रवास पदरातून पाडून घेणे अतृप्त इच्छापुर्तींचे आमिष असेल किंवा आपला कष्टाने मिळवलेला पैसा केवळ के वाय सी अपडेट नसल्याने बुडण्याची किंवा एखादी सेवा बंद होण्याची भीती असेल अथवा निव्वळ आंबट शौक असेल एखादी लिंक क्लिक करून म्हणा अनोळखी व्यक्तीच्या साखर साखरपेरणीरीला भुलून म्हणा ओ टी पी पिन बँक खात्याचा तपशील आधार किंवा पॅन नंबर सांगून म्हणा समाजमाध्यमांवर आपली नको तेवढी माहिती देऊन म्हणा एखादे अनोळखी ॲप डाउनलोड करून म्हणा सायबर गुन्ह्यांचे बळी सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात शिरत असतात आजकालचे जग हे मॉडर्न बनले आहे त्यामुळे बऱ्यापैकी ॲप्स जसे की सोशलाईज करण्यासाठी आपण वेगवेगळ्या ॲप्सचा वापर करतो इंस्टाग्राम म्हणा व्हॉट्सअप म्हणा फेसबुक म्हणा हे या ॲपवर आजकालची मॉडर्न मुले स्टोरी स्टेटस अपडेट करतच राहतात की आज मी इकडे फिरायला गेलो किंवा तिकडे फिरायला गेलो यावरून चोरी होण्याचे प्रमाण ही खूप वाढलेले आहे हा एक प्रकार घडताना दिसत आहे तसेच यामुळे आपण सायबर गुन्हेगराच्या जाळ्यात शिरतो आणि कळत नकळत केलेल्या म्हणा त्यांच्याकडून झालेल्या म्हणा त्या कृतीच्या गंभीर परिमानामांना त्यांना सामोरे जावे लागते प्राध्यापक ली यांनी ही मुलाखत आठवण्याचं कारण म्हणजे आय आय टी कानपूरचे सहकार्य असणाऱ्या फ्युचर क्राइम रिसर्च फाउंडेशन या स्टार्टअपचा एक अभ्यास आणि नॅशनल काईम रेकॉर्ड ब्युरोचा ताजा अहवाल वर्ष दोन हजार एकवीसच्या तुलनेत दोन हजार बावीसमध्ये सायबर गुन्ह्यांच्या नोंदलेल्या प्रकरणांमध्ये चोवीस पॉईंट पंचावन्न चोवीस पूर्णांक पंचावन टक्क्यांनी वाढ झालेल्या एनसीवी एन सी आर बीने नोंदवले आहे म्हणजेच दोन हजार एकवीसपासून सायबर गुन्ह्यांची जी संख्या आहे ती वाढतच चालली आहे दोन हजार एकवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार बावीसमध्ये अशा सायबर गुन्ह्यांचे प्र प्रमाण चोवीस पुर्णांक पंचावन्न टक्क्यांनी वाढले होते असं ही अहवाल नोंदवतो कारण दोन हजार वीसच्या तुलनेत दोन हजार एकवीसमध्ये सायबर गुन्ह्यांचे प्रमाण एक अकरा पॉईंट अकरा पूर्णांक आठ टक्क्यांनी वाढले होते अशी नोंदणी झाली होती अशी नोंदणी अशी नोंदणी सायबर क्राईम ब्रांचकडे झाली होती महाराष्ट्र या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत तेलंगणा आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या पुढे आहेत ही या यादीनुसार महाराष्ट्र हा तिसऱ्या क्रमांकावर होता तर पहिल्या क्रमांकावर तेलंगणा आणि दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे ही आकडेवारी फक्त नोंदवलेल्या गेलेल्या गुन्ह्यांची आहे हा मुद्दा इथे लक्षात घ्यायला हवा कारण अन्य एका आकडेवारीनुसार सायबर गुन्ह्यांचा बळी पडणाऱ्या व्यक्तीचा एक नॅशनल सायबर कायदा बनवण्यात येतो असे बरेच असे बरेच फसवणूक झालेले किंवा बळी पडलेले लोक आहेत की ज्यांनी आपल्याबद्दल तक्रार नोंदवलेली नसेल अशा बऱ्याचशा तक्रारी आहेत ज्या नोंदविल्या जात नाहीत त्यामुळे आपल्याला त्याबद्दल समजत नाही पण त्यामुळे प्रत्येकाने सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत जरा जपूनच काम करावे असं माझं मत आहे